हां बोला ना सर हां नमस्ते सर बोला

हो हो हो हां हां हो हो सर वाचली हो हो सर वाचली बातमी अभिनंदन तुमचं आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं पण खूप छान रिझल्ट आलेला आहे तुम्ही मुलांना भरपूर म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत भरपूर हे केलात प्रयत्न केलात त्याच्यामुळं मुलांना छान मार्क आले आहेत हो आमचा पण छान आला आहे मुलांनी छान मेहनत घेतली एक्श्ट्रा क्लासेस घेतले त्याच्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावरती रिझल्ट आमच्याही शाळेचा छान आलेला आहे

हो हो धन्यवाद सर हो ना सर हां हां हां

हां हां हां हं हं अच्छा हां हां हां हो ना हां ना हो हो हो हो सर म्हणूनच तुमचं ब् खूप खूप अविनंदन सर्वांची मेहनत आहे मुलांनीही भरपूर प्रयत्न केले आणि मुलांना सर्वांनी ब् तुम्ही सहकार्य भरपूर केलंत त्याच्यामुळं रीझल्ट छान आला हां हां हां हां हां हां हं हं हं हं हो सर हो सर हो हो छान आहे सर छान आहे सर मुलंही छान अभ्यास करू लागली आहेत मुलांपेक्षा मुलींचं जास्त मार्क आहेत म् मु मुलांपेक्षा म् मुलींचं हार्ड वर्क जास्त राहत आहे त्याच्यामुळं मुलींचे रीझल्ट चांगला आहे

हो सर मुली भरपूर मेहनत करतात शिक्षकांनी सांगितलं तेवढं घरी पण त्याचं परत रिविजन करतात हो त्याच्यामुळे क्लास बुडवत नाहीत प्रत्येक क्लासला येऊन प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे छान हे करतात मेहनत करतात त्याच्यामुळं मुलींचा रीझल्ट छान आहे यावर्षी पण हो हो हो एखाददिवशी प्राचार्याशीव बोलून श एक दिवस ठरवतील हां तेव्हा करू मग हो नं सर हो हो हो सर चालेल चालेल चांगली कल्पना आहे चालेल सर हां हां हो हो हो हो धन्यवाद सर हां ठीक आहे हो हो चालेल हां